हा हॅलो फर्निचरवाले बोलतो आम्ही कशा प्रकारचं काय म्हणाले हा खुर्ची मिळेल ना मिळेल ना आपल्याकडे वेगवेगळ्या महाराजा खुर्ची आहे नंतर आरामखुर्ची आहे ऑफिस खुर्ची मिळेल बनवून नंतर बेडमध्ये पहायला गेलं तर महाराजा एक बेड आहे राजाराणी एक बेड आहे नंतर असं आपलं लग्नाचा बेड साधा तेपण सिम्पल साधा बेड पण बनवून मिळेल अशा प्रकारचे वेगवेगळ्या तुम्हाला जसं पाहिजे जशा प्रकारचं आवडेल तशा प्रकारचे आपल्याकडे बनवून मिळेल आणि त्या आपल्या बेडमध्ये जर तुम्हाला जर आरसा बसवून पाहिजे असेल तेपण बसवून मिळेल आणि प्रायजेस पण म्हणजे एकदम होलसेल प्रायजेस आहेत त्याचं काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही या फक्त आपण प्रायजेस काय कमी जास्त होईल ते होईलपण होलसेल आहे ऑ ऑलरेडी ऑलरेडी कमीच आहेत रेटेड रेट्स त्यांचे ठीक आहे काय अजून खुर्चीचं प्राईज बघा एक साधारणतः पाच हजार रुपयाला एक खुर्ची आहे हा जर महाराजा खुर्ची घेतली जाते दहा हजारपर्यंत जाते अच्छा हा आणि बेडमध्ये बघायला गेलं तर राजाराणी बेड जो आहे तो सत्तर हजारचा आहे आणि महाराजा बेड जो आहे तो एक लाख रुपयाचा आहे

हा मग आम्हाला अगोदर ॲड ऑर्डर द्यावं लागेल तुम्हाला आणि ॲडवान्समध्ये अर्धी पेमेंट करावं लागेल तुम्हाला तरंच काम सुरू करण्यात येतील हो चालेल ना बघू शकता न मी तुमच्या नंबरवरती व्हॉट्सअपवर एम इमेजेस पाठवतो फोटो पाठवतो तुम्ही बघून घ्या कोणत्या प्रकारचं बेड आवडतो तुम्हाला महाराजा बेड आवडतो का राजाराणी बेड आवडतो का साधं लग्नाचं बेड आवडतं ते बघून घ्या नंतर खुर्चीमध्येपण कोणती खुर्ची आवडते तेपण बघून घ्या

चालेल या मग येताना मला कॉल करा ठीक आहे धन्यवाद चालेल